महिलांना रोजचे जे काही आव्हानं असतात की एक तर त्यांचं एज्युकेशन त्यांच्यानंतर इथं जे काही जॉब बघायला पाहतात त्या लेवलचे जॉब नाही राहत आहेत अकोला सिटीमध्ये तर ते एक गोष्ट आणि भारतीय समाजात एक ते कायमची एक अशी हे झाली की इतक्या वर्षांमध्ये पण अशी बदलली कुठं बदलली आहे कुठं नाही बदलली आहे त स्त्रीकडे बघण्याचा जे काही उद्दिष्ट आहे की त्यांनी अजून पण चूल आणि मूल इकडे जास्त बघायला पाहिजे तरी पण ते एक मोठी हे आहे गोष्ट आहे आणि भारतामध्ये तसं जर एक विचार केला तर आता परिस्थिती चेंज होत आहे अकोल्यामध्ये पण परिस्थिती बदलत आहे त्यांच्या शिक्षणामुळे आणि त्यांच्या कामामुळे त्यांना जे काही संधी मिळत आहेत त्यांच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पण बदलत आहे